घोडेस्वारीसाठी घोडा निवडताना आपल्याला तो बघायला हवा की घोडा हा जास्त म्हातारा नसावा घोडा हा थोडा चपळ असावा आणि त्याचे जे काही दोन चारी पाय आहेत ना ते पायपण व्यवस्थित असायला पाहिजेत त्यांनी व्यवस्थित खाणं पिणं वगैरे असायला पाहिजे त्यांचे डोळे वगैरे चांगले असायला पाहिजेत अशा सर्व गोष्टी त्यामध्ये असायला पाहिजे